एक लाख पंचाहत्तर हजार दोन लाख वीस हजार चार लाख पंधरा हजार नऊ लाख तीन हजार पाच लाख बारा हजार